भारताचा इतिहास अतिशय पौराणिक आहे तसेच सामाजिक व सांस्कृतिक सुद्धा आहे आणि आज आपल्याला माह माहीत असलेल्या देशाचे स्वरूप म्हणजे देश हा प्रगतिपथावर आहे सामाजिकदृष्ट्या वैज्ञानिकदृष्ट्या तसेच सांस्कृतिकदृष्ट्या सुद्धा मला अभिमानास्पद असलेला हा ऐतिहासिक क्षण म्हणजे भारतीय स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये झालेल्या घडामोडी आणि भारतामध्ये झालेल्या वेगवेगळ्या ज्या काही डेव्हलपमेंट आहेत अशा गोष्टी हा ह्या महत्वाच्या आहेत त्या शिक्षणामध्ये मोडतात आणि इतिहासामध्ये बराचशा अशा असामान्य नेत्यांनी खूप मोठी अशी कार्ये पार पार पाडली स्वतंत्र भारतासाठी त्याच्यामध्ये बाबू गेनू भगतसिंग मदनलाल धिंगरा लोकमान्य टिळक नेताजी सुभाषचंद्र बोस असे व्यक्ती होते